नोकरीचा विचार जर केला तर आज रोजी नोकरी सर्वांना मिळणे अतिशय कठीण कार्य झालेलं आहे आणि त्यामधील मीसुद्धा एक शोधक असा व्यक्ती असल्या कारणाने मीसुद्धा नोकरीच्या शोधामध्ये आहे आणि प्रत्येकांची एक अशी अपेक्षा असते तीच माझीसुद्धा आहे भविष्यामध्ये प्रत्येकालाच चांगली नोकरी मिळून भरगच्च पैसा कमावता आला पाहिजेत की जेणेकरून आपले मुलंबाळं आपले कुटुंब आपले आईवडील शांतमय आणि सुस्थितीत आरोग्यानिशी जगण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल आणि प्रेरणा देणारा घटक मजे आर्थिक आणि आर्थिक निर्मिती नोकरीतूनच मिळत असते